अमेझॉनमधून बोलत आहे का मी एक क्रिस्टलचा मोर मागवलेला तो डिलिव्हर तर झाला पण त्याची पॅकेजिंग खराब असल्यामुळे ते मोराचे पाय जे आहेत आणि चोच जी आहे ती तुटली आहे आणि स्क्रॅचेस पण भरपूर आले आहेत तर त्यासाठी मला ते जे मोर तुम्ही पाठवलेला तो परत करू शकता किंवा ते बदली करून मला परत द्या